हां गजानन रेस्टोरंट तुमच्या रेस्टॉरंटची जो टाइमिंग आहे आमचं एक मित्र परिवार आहे तुमच्याइकडे जेवणासाठी येण्याची तयारीत आहे परंतु तुमची जी टाइमिंग आहे ते मला सांगा आणि त्याच त्याचबरोबर ते वेळ टे तुमच्या जवळ टेबल वगैरे उपलब्ध आहेत का एवढं मला सांगा पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे का तिथं आहे ना म् ठीक आहे आणि तुमच्या रेस्टोरंटची बंद होण्याची वेळ किती आहे ठीक आहे अकरा वाजेपर्यंत चालतंय चालतंय आम्हाला आम्ही नऊ वास्ता येईन दहा जणं आणि तुमच्या रेस्टॉरंटला भेट देऊन एक चांगला जेवणाचा आस्वंद आस्वाद आम्हाला तुमच्या रेस्टोरंटमधून घ्यायचा आहे त्यासाठी तुमच्या रेस्टॉरंटची निवड आम्ही केलेली आहे त्यासाठी आम्हाला जे सुविधा आहेत ते तुमच्याजवळ भेटतील का जे पाहिजे ते म्हणजे पार्किंगची व्यवस्था आमच्या गाड्या वगैरे त्याची पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे का तिथं आहे ना ठीक आहे काही हरकत नाही येऊन जाऊ आम्ही ओके थॅंक यू धन्यवाद